माझ्या मुलीसाठी मी ॲमेझॉनवरून गेम ऑर्डर केला होता तर मलाही आवडला नाही आणि माझ्या मुलीला पण आवडला नाही त्याच्यामुळे तो जो ऑर्डर आहे तो आम्हाला आता कॅन्सल करायचा आहे